हो हो आम्ही भैरवनात किराणा स्टोरमधूनच बोलतो आहे ते काय झालं मीच शॉपवर नव्हते ना त्यामुळे जे न्यू मी ज्या मुली ठेवल्या आहेत त्या होत्या त्यामुळे त्यांनी डिलीवरी केली नसेल त्यामुळे सॉरी आं पण मी तुम्हाला तुम्ही मला वॉट्सअपवर तुमची ती लिस्ट द्या मी त्याप्रमाणे तुम्हाला सगळं साहित्य तुमचं तुमच्या घरीच आणून देईल पण ती काही कारणामुळे माझा मोबाईल खराब झाला होता म्हणून तुम्ही आता मला परत या नंबरवर सेंड करू शकता का हो हो ठेवलं आहे ना तुम्ही एकदा परत एकदा चक्कर मारा खूप सारे सेल आता मी ठेवले आहेत न्यू न्यू तर ते तुम्हाला खूप छान छान कमी किमतीत सामान पण भेटेल तुम्ही या एकदा शॉपवर हां या सॉरी बट मी मागितलं आहे त्यांची ठेवलेली शॉपसाठी तेव्हा मी खूप साऱ्या नवीन नवीन मुलींना ठेवलेलं ना त्यामुळेच तुमच्या घरी सामान येऊ शकलं नाही आत्ता परत मी तेव्हा मी नव्हते पण आणि आता पुढच्या वेळेस नेक्स्ट वेकेन्सी असेल तेव्हा मी सांगेल मुली मला पाहिजे आहेत की नाही हो हो त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन मला मुली पाहिजे आहेत की नाही